आता आपलं नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे त्यानिमित्ताने आपल्याला ही नियोजन करायचं आहे त्याच्यामुळे सगळे हां सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया सगळेजण एक शाळा जर का पंधरा तारखेला सुरू होणार असेल तर आपण दहा तारखेला सगळ्यांनी शाळेत येऊयात मग शाळेत येऊन सगळ्यांनी आपापले वर्ग स्वच्छ करून घेणं असेल काही आपल्या वेळापत्रक तयार करणं हजेरी लिहिणं अशी सगळी कामं आपण करूयात आपण शाळेत आलं म्हणजे मुलांनाही कळतं की पालकांनाही कळतं की आता शाळा सुरू होणार आहे शाळेत सगळेजण आलेले आहे असं सगळ्यांना कळतं असं मला वाटते तुमची कुणाची काही अडचण असेल तर मला सांगा मी एखाद दिवस ॲडजेस्ट करू आपण असं काही नाही हं हां आपण हां नाही आपल्या शिक्षकांचा जो ग्रुप आहे ना त्याच्यावर मी टाकते मॅसेज त्याच्यावर मी मॅसेज टाकते हां बाहेर आपण ज्या दिवशी शाळेत जाऊ त्या दिवशी मग बोर्ड लिहू आपण की पंधरा तारखेपासून शाळा सुरू होणार आहे वगैरे असं आपण हां असं हां लिहून ठेवू आपण आणि थोडंसं असं मला असं वाटत होतं की आपण आठवीचा वर्ग सुरू करायचा असं चाललं होतं त्या संदर्भातही मला काही बोलायचं होतं तर तुमची सगळ्यांची सहमती असेल तर मग आपण आठवीचा वर्ग उघडू म्हणजे जेणेकरून आपले इथले बाहेर जाणार नाही काय वाटतं तुम्हाला सांगा हां विचारा मॅडम हां पण कसं आहे मॅडम आपल्याकडे जिल्हापरिषदला संस्कृत शिक्षक आपल्याला मिळेल ह्या आशेवर आपल्याला नाही बसता येणार आपल्यात कुणी आहे का शिकवणारं जर समजा तुम्ही इंटरेस्टेड असाल शिकवायला तर आपण शंभर टक्के घेऊयात काही हरकत नाही पण जिल्हापरिषदकडून कोणीतरी आपल्याला मिळेल ही अपेक्षा करून आपल्याला संस्कृत नाही देता येणार नाही आठवीपर्यंत हां मॅडम नववीपर्यंत नाही होत आपले जे प्रायमरी स्कूल असतात ते आठवीपर्यंतच असतात आणि हां हां हां आठवीपर्यंत आपण काही पण करू शकतो नववी दहावीच आपल्या हां हां आठवीपर्यंत आपण काही करू शकतो सी बी एस सी जर का सुरू करायचं असेल आपल्याला तर आपल्याला आठवीपासून सुरू करावं लागेल किंवा मग पाचवीपासून सुरू करायचं आपण म्हणजे मग पुढची बॅच येणारी ती सी बी एस सीची चांगली आहे मग त्याच्यामध्ये एक अडचण अशी असू शकते समजा सगळ्याजणं सी बी एस सीच्या विषय शिकवायला तयार पाहिजे हां सगळ्यांशी चर्चा करू आपण आणि मग अजून एक प्रश्न असा होता की गणवेशाच्या बाबतीमध्ये